हॅलो हा नमस्कार मॅडम बोला ना

काय कार्यक्रम आहे मॅडम बरं बरं कधी बरं बरं ठीक आहे ना पंचवीस जुलैला पंचवीस लोकांची वाड व्यवस्था करायची आहे

आपल्याकडे दोन्ही दोन हॉले आहेत मॅडम तुम्हाला हॉलमध्येच हॉल घ्यायचा बुक करायचा की कसं रेग्युलर याच्यामध्ये टेबलवर तुम्हाला फक्त जेवण करायचं की काय फंक्शन प्रोग्राम आहे केक कटिंग असं काही आहे का फक्त जेवण ठीक आहे चालेल मॅडम फोन जाईल काय प्रॉब्लेम नाही हा आरो वॉटर आहे मॅडम आपल्याकडे बिसलेरी बॉटल पण आहेत जर तुम्हाला लागत असतील तर आरो वॉटर आपण द सगळ्या कस्टमरला देतो जर आणि पूर्ण आपलं वेज रेस्टॉरंट आहे व्हेजमध्ये तुम्ही काय मेनूमध्ये स्वीट डिशमध्ये आपल्याकडे नऊ आयटम आहे स्वीट डिशमध्ये आणि पनीर पनीर म्हणजे जे पंजाबी डिशेस जे येतात भाज्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या पंजाबी भाज्या आहेत तर वाटलं तर मी तुम्हाला मेनूकार्ड शेअर करतो तुम्ही मेनूकार्ड एकदा चेक करा तुम्हाला काय मेनू ठरवायचा आहे मेनू ठरवा आणि मेनू ठरून मग तुम्ही इ जर एकदा भेट दिला तर अजून चांगलं होईल हॉटेलला

चालते तुम्हाला तुम तुम्हाला याच्यासाठी बोलतो आहे की तुम्हाला जागा पाहण्यात येईल आणि तुम्हाला अरेंजमेंट कशी आहे हे लक्षात येऊन जाईल एकदम एकदम व्यवस्थित कोणालाही त्रास होणार नाही फक्त मला जस्ट चहा पाण्याची अरेंजमेंट करायची का फक्त जेवणाची म्हणालात ना तुम्ही मग एक काम करत दं मॅडम स्टार्टरमध्ये सूप देऊ तर चायनीज आयटम देऊ तर आपण चहा पाणी कशाला ठेवता तुम्ही चहा पाण्यापेक्षा वेगवेगळे असे सलादचे काही नवीन आयटम आजकाल आलेले आहेत मंच्युरियन आहे चायनीज आयटम हे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करता येतील म्हणजे जेणेकरून जर हा मग त्याला सॉफ ड्रिंक ठेवतो नाम त्यांच्यासाठी सॉफ ड्रिंक ठेवतो

चालेल ठीक आहे या मॅडम धन्यवाद